हां बोला मॅम

हां हां बोलाना हो आमच्याकडे सध्या खूप साऱ्या ऑफर चालू आहेत तुम्ही जर पाच किलो तांदूळ घेतले तर त्याच्यावरती आम्ही एक किलो साखर फ्री देतो त्यानंतर कप आमच्याकडे ओव्हन आणि रेफ्रिजरेटर याच्यावरती पण काही ऑफर चालू आहेत तुम्ही जर समजा एक रेफ्रिजिरेटर खरेदी केला तर तुम्हाला त्याच्यासोबत एक स्मा एक स्मार्टफोनचं चार्जर फ्री भेटेल

हो हो सांगा ना हां इंद्रायणी सध्या इंद्रायणी सध्या आमच्याकडे संपले त्याच्या ऐवजी आम्ही तुम्हाला बासमती तांदूळ प्रोव्हाईड करू शकतो पण तो तुम्हाला जरा महागात भटेल त्याची प्राईस आहे शंभर रुपये पर के जी हा अजून काही

मूग डाळ आणि उडीद डाळ तर भेटेल पण चणा डाळ सध्या एकच किलो अवेलेबल आहे तर तुम्हाला एक किलो चालेल का

ओक्के ठीक आहे हां साखर आणि साखरेवरती सध्या आमच्याकडे ऑफर चालू आहे तुम्ही जर दहा किलो साखर खरेदी केली तर त्याच्यासोबत ते चहा पावडरचं पॉकेट तुम्हाला फ्री भेटेल अजून पण आमच्याकडे बऱ्याच साऱ्या ऑफर चालू आहे तुम्ही जर एक ब्रेडचं पॉकेट खरेदी केलंंत तर तुम्हाला त्याच्यावरती एक बटर बटरचं पॅकेट फ्री भेटेल तर तुम्ही उत्सुक आहात का ते खरेदी करण्यासाठी ठीक आहे मग मी हो हो ते पण मी देते तुम हां सध्या मारीगोल्ड बिस्किटवरती आम्ही एक अजून एक मारीगोल्डचा बिस्किट पुडा फ्री देतो तुमचं टोटल बिल झालेलं आहे सध्या पाचशे तीस रुपये

हो हो ठीक आहे

थँक्यू मॅम विजिट अगेन